हॅलो सर माझा फोन गणेश रेस्टॉरंटमध्ये लागला आहे का हो मी थोड्या वेळापूर्वी जेवणाची ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरमध्ये पुलाव भात तसेच एक भाजी दिली होती आणि गाजराचा हलवा दिला होता आणि मला डायबिटिस असल्यामुळे मला गाजराच्या हलव्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी हवं आहे तसेच वेज पुलावमध्येही मसाल्याचे प्रमाणही कमी हवं आहे आणि भाजीमध्ये मीठही थोडं कमी पाहिजे तर ही ऑर्डर मला किती वेळात भेटेल कारण माझ्या घरी गेस्ट आल्यामुळे मला ती ऑर्डर लवकर हवी आहे